स्वयंपाक करताना खबरदारी म्हणजे की आपण जे स्वयंपाक करतो त्याचं मेन म्हणजे की सिलेंडर असतं गॅस ऑन की ऑफ आहे हे बटन चेक करायला पाहिजे इव्हन सिलेंडरची जी बटन असते ती ऑन आहे की ऑफ आहे हे चेक करायला पाहिजे कारण की भरपूरदा असा धोका होतो की इव्हन जे सिलेंडर आपल्याकडे आणून देतात तर ते सिलेंडर पण सुद्धा कधी कधी लीकेज होतं त्यामुळे सिलेंडरचा स्फोट होतो किंवा सिलेंडर मुळे अख्खं घर पण सुद्धा जळतं काही वेळा तर मेन म्हणजे स्वयंपाक करताना सि गॅस आणि सिलेंडर याचा जो वापर आपण करतो तो खूप की चं त्याची जे खबरदारी घेतली पाहिजे म्हणजे गॅस ऑन आहे की ऑफ आहे ते काळजीपूर्वक बघितलं पाहिजे तसेच इव्हन लायटर पण सुद्धा बंद आहे की ऑफ आहे ते व्यवस्थित बघितलं पाहिजे आपण इव्हन कुकर लावताना त्याची शिट्टी बरोबर लावली आहे का रिंग चांगली आहे का कारण की रिंग जर खराब असल्यामुळे जर आपण कुकरचं झाकण लावलं तर ते झाकण पण सुद्धा कधी कधी उडतो कुकर उडल्या जातं असे बरेचसे नुकसान होतात तर मला असं वाटते की स्वयंपाक करतांना मेन म्हणजे आपण खूप आणि तसेच काही आपण बनवत जर असेल इन केस आपण स्वयंपाक करत असेल तर ते स्वयंपाक करत असताना आपण चाकूचा वापर करून झाला की व्यवस्थित ठिकाणी ठेवला पाहिजे कारण की जर एखादी तो चाकू जर चुकून जर लहान मुलांच्या हातात लागला तर त्यातूनही अपघात होतात तसे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यांची आपण खबरदारी घेतली पाहिजे आणि मेन म्हणजे तर गॅस आणि सिलेंडरचं फारच जास्तीत जास्त खबरदारी आपण टाळणं घेतली पाहिजे